बँकिंगसाठी मराठी दस्तावेज आम्हाला खूप आवडते कारण की ते उपलब्ध जर केले तर फार चांगली गोष्ट आहे बँकिंग क्षेत्राला मराठीमध्ये दस्तावेज उपयोग केला तर मराठी भाषेचाही अभिमान वाढेल आणि मराठी लोकांना सोपं पण जाईल